सात एक वर्षापूर्वी मी एसी घेतला आहे वोल्टास या कंपनीचा तो एसी आहे तसे तर एसी खरेदी करताना मी बऱ्याच कंपनीच्या एसीबद्दल माहिती संकलित केली होती त्यात ब्ल्यूस्टार वोल्टास आणि ओ जनरल ह्या तीन कंपनीबद्दल मला पॉझिटिव्ह वेब्स येत होत्या पण शेवटी भारतीय कंपनी त्यात टाटाचे प्रोडक्ट म्हणून मग मी वोल्टासची निवड केली आणि मला सांगायला आनंद वाटतो माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या एसीने आजवर काम केले आहे कोणताही मोठा बिगाड न होता आजही माझा एसी सुस्थितीत चालू आहे अर्थात वेळच्या वेळी त्याची सर्व्हिसिंग देखभाल हे मी करतच असतो एक टनचा माझा एसी माझ्या घरापुरता पुरेसा असल्याने मी तो घेतला होता मुंबईच्या उष्ण आणि दमत वातावरणात आणि खास करून माच ते जून या महिन्यात एसीची नितांत गरज लागते दिवसा सहसा मी एसी लावत नाही पण रात्री झोपण्यासाठी मला एसी लागतोच त्याने रात्री थंडावा निर्माण होऊन शांत आणि स्थिर झोप लागते सकाळी फ्रेश वाटते मला आनंद आहे की भारतीय कंपनी म्हणून मी वोल्टासचा एसी निवडून कोणतीही चूक केलेली नाही माझा एसी अजूनही सुस्थितीत असल्यामुळे मला माझ्या पैशाचे पुरेपूर मोल मिळाले आहे असे मला वाटते